मी आजपर्यंत भरपूर पर्यटन केलं आहे म्हणजे मला खूप आवड आहे ट्रॅवलिंगची खासकरून मला समुद्रावर जायला आवडतं का काय माहिती पण मी लहान असताना आम्ही मालवणला गेलेलो राहायला म्हणजे मी खरी सिंधुदुर्गातली पण आम्ही माझ्या बाबांचं काम होतं म्हणून मी मालवणला गेलेले राहायला आणि तिथे एक फेमस समुद्र आहे चावला बीच म्हणून तिथे मी रोज जायचे म्हणजे मी तेव्हा लहान होते त्याच्या मम्मी मला रोज न्यायची तिथे तिथे गेले की मग तिकडनं मासे आणायचे किंवा शिंपले वगैरे समुद्राकाठी कसं मासे स्वस्त मिळतात त्यामुळे आम्ही तिकडे जायचो मासे घेऊन यायचो दुपारी करून खायचो असं रोजचं रुटीन होतं आमचं तिकडे त्या समुद्रात म्हणजे एक दुर्ग म्हणायला गेलं म्हणजे समुद्रातला एक किल्ला सिंधुदुर्ग किल्ला म्हणून जो इथे सगळ्यात जास्त फेमस आहे आणि आमच्या शिवाजी महाराजांनी बांधलेला एक किल्ला आहे तो म्हणजे तिथे मी लहानपणी गेलेले म्हणजे हल्ली मला जायला मिळालं नाही पण मी लहान असताना तिथे गेलेले आणि तिथे इतकं मस्त वाटतं की काय सांगू म्हणजे जाताना आधी बोटीतनं जायचं ती लाकडाची बोट मग असं जाता जाता छोट्या छोट्या लाटा मग त्याच्यातनं असं पा हात घाला पाणी उडवा खूप मजा यायची मग मी बाबा आणि माझी आई आम्ही तिघंजण गेलेलो आणि तिकडे गेल्यावर ना सगळं एक तर दगडी बांधकाम होतं आणि भरपूर अशी दुकानं होती तिथे म्हणजे टुरिससाठी की काहीतरी असं शिंपल्यांचं किंवा वेगवेगळ्या शंखांचं असं दागिने म्हणजे किंवा अजून काही तिथलं फेमस आता मी लहानच होते त्याच्या मला आता काही एवढं आठवत नाही पण भरपूर काय काय होतं दुकानं होती वेगवेगळी आणि तिथला एक फेमस स्पॉट म्हणजे असं तेव्हाच्या काळी माडाचं झाड लावलेलं होतं त्या माडाच्या झाडाला म्हणजे एक फांदी आल्यासारखी दुसरं माडाचं झाड आलेलं त्याच झाडाला म्हणजे एकाच झाडातून दोन माड आणि ते दिसायला खूप छान दिसायचं म्हणजे एकतर तो आमचा सिंधुदुर्ग किल्ला म्हणजे असा एक आकर्षक अशी गोष्ट होती आणि त्यात आणि ते असं झाड तिथे होतं त्याच्यामुळे ते आणखीन भारी वाटायचं म्हणजे असं लांबून जरी बघितलं तरी ते दिसायचं सतत पर्यटकांना इतकं अॅट्रॅक्ट करतं ना मस्त वाटलेलं तिथे आणि त्याच्यानंतर मग दोन तीन वर्ष झाली आणि मग आम्ही परत आमच्या घरी आलो कारण माझ्या बाबांची तब्ब्येत बिघडली नाहीतर आम्ही तिथेच राहणार होतो खरं सांगायचं तर मला ती जागा खूप आवडलेली त्याच्यानंतर मग मी भरपूर समुद्र फिरले तसं बघायला गेलं तर वेंगुर्ल्याचा शिरोड्याचा परत निवती बीच भरपूर बीच आणि गोव्याचं पण पणजीला असं मी खूप बीच फिरले मला आवडतं असं खूप समुद्रावर जायला तिथे भिजायला लहान असताना मी खूप घाबरायचे म्हणजे माझे बाबा मला घेऊन जायचे पण मी खूप घाबरायचे आणि नेमकं जेव्हा आम्ही तिकडनं निघत होतो मालवणातनं घरी यायसाठी तेव्हा नेमकं मला असं काय माहिती कसं झालं पण मला आवडायला लागलं मी स्वतःहूनच गेले तिथे भिजायला मग मला बाबा ओरडायला लागले की इतके दिवस इथे होतीस तर गेली नाहीस तिथे भिजायला आणि आता शेवटच्या दिवशी बरं तुला जमत आहे सगळं पण मला तेव्हा कसंतरी वाटलं की अजून थोडे दिवस थांबलो असतो तर किती मजा केली असती पण आता मी हमखास सुट्टीत जाते फिरायला मी आता मोठी झाले त्याच्यामुळे एकटी पण जाऊ शकते फ्रेंड्ससोबत पण जाते किंवा माझे कजन्स पण आले की आम्ही जातो सगळी एकत्र